भारतातील पहिला बोलपट हा राजा हरीशचंद्र आहे आणि तो एकोणीसशे बारा साली निघालेला आहे तत्पूर्वी सगळा चित्रपट हा मुक चित्रपट असे आणि मुक चित्रपटाने हलत्या रेषा तयार करून हा चित्रपट बनवलेला असे हा चित्रपट बनवत असताना चेहऱ्यावरील हावभाव अतिशय महत्त्वाचे असतात आणि या हावभावातून आपल्याला कथा सांगता आली पाहिजे आणि हे अत्यंत अवघड असे काम होते सगळ्याच पात्रांना एक आव्हानात्मक काम असे की त्याच्या हावभावावरून त्याला जे म्हणायचं आहे ते सुचवायचं आहे ते त्याला सांगता आलं पाहिजे म्हणून मुक चित्रपटामध्ये अभिनय हा जबरदस्त असला पाहिजे तरच तो कलाकार यशस्वी होऊ शकत असे म्हणून मुकचित्रपट हे खरोखर अप्रतिम असतात आणि मुकचित्रपटाद्वारे केला जाणारा अभिनय हा अस्सल असतो तो समोरच्याला समजण्यासाठी एकदम उत्तम असतो म्हणून आपली जी रेखाचित्र आहेत त्या रेखाचित्रांनी या चित्रपटांची सुरुवात झालेली आहे आणि ही रेखाचित्र मध्ये किती ताकत असेल हे आपल्याला लक्षात येऊ